सध्याच्या भारतातील रोजगाराचे चित्र हे संमिश्र आहे कुठे कुठे रोजगाराच्या खूप संधी आहेत तर कुठे कुठे चाल चांगल्या कौशल्यप्रधान मुलांना किंवा महिलांना रोजगार मिळवण्यास कठीण जात आहे जे स्वतः काही ना काही लघुउद्योग किंवा मायक्रो उद्योग करण्याच्या मागे लागत आहे त्यांच्यासाठी खूप संधी आहे पण ज्यांना स्वतः जॉबच करायचाय किंवा कुठे कोणा काही काही नोकरीच करायची आहे अशा लोकांसाठी खूप कठीण जात आहे जसा मी एक ड्रायव्हर आहे मी ड्रायव्हर असल्यामुळे मी आणि माझ्या मित्राने एक पार्टनरशिपने मारुती सुझुका आर्टिका घेतली आहे तर आम्ही अर्टिकाच्या ट्रिप असल्या तर अर्टिकाच्या ट्रिपला जातो किंवा मी ड्रायव्हर म्हणून इथं दुसऱ्यांच्या गाडीवर जातो फक्त ड्रायव्हर म्हणून त्यामध्ये आम्हाला कमाई कमी होते पण मी जातो तर अशा प्रकारे मला असं वाटतं की संमिश्र प्रकारचं वातावरण आहे कुठे कुठे कोणकोणत्या सेक्टरला खूप जास्त रोजगाराच्या संधी आहे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त वेतन भेटतं आणि कुठे कुठे अपेक्षे किंवा मेहनतीपेक्षा मोबदला हा कमी भेटतो अशा प्रकारे संमिश्र वातावरण हे आपल्या इथे भारतात रोजगाराच्या बाबतीत आहे असं मला वाटतं